हो माझी आवडती साहित्यिक पात्र हॅरी पॉटर ह्या कादंबरीतील हॅरी पॉटर आहे हॅरीचा धैर्य शौर्य आणि मित्रांसाठी त्याची निष्ठा खूप प्रेरणादायक आहे त्याच्याकडून शिकलो की आपल्या चुका स्वीकारून त्यावर मात करणे आवश्यक आहे आणि कधी ह हार मानता कामा नये हॅरीने खूप कठीण परिस्थिती ही नेहमी योग्य गोष्टी केल्या एक मजेदार घटना म्हणजे सोरसर सोरसर स्टोनमध्ये हॅरी आणि त्याच्या मित्रांना जादूने कधीतरी हास्यपूर्ण आणि गोंधळ घातला ज्यामुळे वाचक हसले त्याचा कधी कथा केवळ साहसीच नाही तर जीवनातील महत्त्वाचे धडे शिकवणारी आहे